आत्ता मी अशातच आपल्या मुलासाठी टी शर्टस् परचेस केलं आहे दिसायला फारच छान होते आणि प्राइसपण ठीक ठीक होता पण एकाच धुण्यात त्याचा रंग गेला असं मला वाटलं मग त्याच्यानंतर जेव्हा ते सतत धूत गेले आपण सतत वॉश केलं करत गेले त्याच्यानंतर तर ते असं ओळखूच येत नव्हते की जे टी शर्ट आपण घेतले तेच हे टी शर्ट आहे की नाही